माझ्या भावी पिढीला मी काही निवडक पुस्तके वाचायला सुचवणार जसं की छावा कादंबरी आहे त्याच्यातून त्यांना संभाजी महाराज यांची माहिती मिळेल संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी काय काय केलं ही सर्व माहिती त्या छावा पुस्तकामध्ये आहे की जीव गेला तरी चालेल पण धर्म सोडू नका ही शिकवण त्यांच्या पुस्तकातून आपल्याला मिळणारी आहे काही पुस्तके अशी आहे जी त्यांना विचार करायला मूल्य शिकवायला आणि कल्पनाशक्ती वाढवायला मदत करतील जसं की स्वामी रणजित देसाई यांचं पुस्तक त्यांना आत्मबल धैर्य आणि देशप्रेम शिकवेल चंपक आणि बालभारतीसारखे जी बाल साहित्य आहेत ते लहान वयातच त्यांना वाचनाची आवड निर्माण करतील मृत्युंजय हे महाकाव्य शिवाजी सावंत यांचं त्यांना धैर्य नियती आणि जीवनाचे समज देईल याशिवाय हॅ हॅरी पॉटर द अल्केमिससारखे इंग्रजी पुस्तके त्यांना कल्पकतेच्या दुनियेत घेऊन जातील ते इमॅजिन करतील अशी पुस्तके मुलांमध्ये चांगले विचार स्वप्न बघण्याची हिम्मत आणि संघर्षातून मार्ग काढण्याची प्रेरणा निर्माण करतात त्यामुळेच ही पुस्तके मी त्यांना नक्कीच सुचवणार की तुम्ही ही पुस्तके वाचायला हवी